मी रोज रनिंगला जात असते सकाळी मी रोज पाचला वाजता उठत असते पाच वाजता मी उठल्यानंतर ब्रश वगैरे पाणी आधी पाणी पिते नंतर मी माझे बूट वगैरे लावून मी आधी स्ट्रेचिंग वगैरे करत असते थोडं दूर धावायला म्हणजे थोडा व्यायाम वगैरे करत असते मग मी माझं मग मी रनिंग स्टार्ट करते रनिंगला मी दोन तीन किलोमीटर धावं रोज धावत असते व तिथून वापससुद्धा येत असते म्हणजेच मग तिथून आल्यानंतर मी माझी स्ट्रेचिंग चालू करते म्हणजे व्यायाम वगैरे योगा वगैरे जिथून माझी एनर्जी वगैरे वे एनर्जी पावर वाढेल किंवा असं तसं वा वाढेल म्हणजे प्रशिक्षणाला जाताना म्हणजे एका दिवसांनी आपलं प्रशिक्षण आपण एका दिवशी रनिंगला गेलो त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रशिक्षणाला गेलो तर तसं काही आपल्याला तिथे धावू शकणार नाही म्हणून जेवढं आपण रोज रोज रोज दररोज धावत असू तेवढीच आपली एनर्जी वाढत असते व आपल्यामध्ये तेवढा पावर येत असते की आपण तेवढे रनिंग तेवढ्या वेळात करू शकतो मी पोलीस भरती देत आहे तर मला आता तीन मिनिट पन्नास सेकंदमध्ये धावावं लागते म्हणून दोन मिनिट पन्नास सेकंदमध्ये धावावं लागते म्हणून मी आत्ता खूप माझी विलपा विलपावर म्हणजे छान झाली पाहिजे म्हणून मी खूप रनिंग वगैरे करते तिथून आल्यानंतर रनिंग माझा व्यायाम वगैरे झाल्यानंतर मीच घरी येऊन चणे वगेरे भिज आधी आदल्या रात्री मी चणे वगैरे भिजू टाकते व ते दुसऱ्या दिवशी मी ते तसे भिजवलेले चणे वगैरे खात असते सकाळी रात्री टाकलेला मी बदाम वगैरे मनुका वगैरे मी टाकत असते तेसुद्धा मी त्यात टाकून सकाळी ते पाणी पी पिते व ते बदाम वगैरे खाऊन घेते तसंच कच्चा म्हणजे चणे असे तर असं तुरी वगैरे भिजवून त्या सकाळी खाल्ले डायट म्हणून खायला हवे तेव्हाच आपल्यामध्ये पावर म्हणजे एनर्जी वगैरेचं पुरवठा होईल व जेव्हा आपल्याला गरज असे भासेल तेव्हा आपण ते ते आपल्याला कामात येऊ शकते म्हणजे रनिंगच्या वगैरे म्हणून प्रशिक्षणामध्ये जास्त तर हेच करावं लागते हा माझा डेली रुटीन आहे